परंपरागत विचार करता कुंभारकाम आणि शिल्पकला ही तर सातत्याने खूप पुरातनापासून सुरु झालेली आहे अन आता चांगले चांगले कॉलेज निघल्यामुळे भरपूर नवीन मुलं पण म्हणजे फक्त कुंभार जात आहे किंवा मी त्या जातीचा आहे म्हणून मी कुंभारकाम करतो असं न करता आता पॉटरीसारखा नवीन सब्जेक्ट तयार होऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम सुरू झालेले आहेत तसेच शिल्पकलेचे पण काम मोठया प्रमाणात सुरु झालेले आहे त्याच्यामुळे लोकसंख्याही त्या मानाने खूप वाढलेली आहे